भारतामध्ये अनेक समाजाचे लोक राहतात परंतु त्यामधील एक समनता म्हणजे सर्व धर्म समभाव खरं तर भारतामध्ये आणि इतर देशाच्या तुलनेमध्ये धर्माचे विविध प्रकार अभ्यासासाठी लोक येत असतात भारतामधील धर्म हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व देशामध्ये पसरलेला आहे भारतामधील धर्माचे अनेक प्रकार पडतात परंतु त्यामधील काही ठराविक प्रकार खूप महत्त्वाचे आहेत जसे की हिंदू मुस्लिम क्रिचन इसाई आणि इतर धर्माचे सुद्धा लोक भारतामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं वास्तव करतात